आम्हाला रोज नळ येते आमच्याकडे सकाळी सहा वाजता जर नळ नसता आला तर खूप टंचाई राहिली असती पाण्याची मग आम्ही धुणी भांडी कशी केलो असतो आणि खूप म्हणजे पाण्याची तकलीफ राहिली असती पाणी म्हणजे पाणी म्हणजे एक जीवनच आहे तर ह्या उन्हाळ्यामध्ये पाण्याची गरजच असते ना आम्हाला म्हणजे चांगलं सकाळी नळ येत आहे सहा वाजता नळ येते रोज तर खूप होलसोल प म्हणजे खर्च करायला मिळते पाणी धुणी भांडी कपडे घरी वापरायला भेटते उन्हाळ्याचे दिवस आहेत तर पाण्याची खूप ग गरज असते तर आमचे गोठनगाव डॅमचं पाणी येतं आहे आणि खूप स्वच्छ आहे तो पाणी डॅमचं पाणी आमच्या गावी म्हणजे घोल्याला येते आणि घोल्यातून आमच्या नळाला येतं आहे तो खूप स्वच्छ पाणी असते तर आम्ही घरात पण वापरतो आणि बाहेरही खूप छान आहे पाणी गोड आहे पेवासाठी